त्याच्यापासून आपण सहसा खत म्हटलं चालते कारण त्यांची जी घाण असते ती जमा करून आपण त्याचा एक नैसर्गिकरीत्या खत तयार करू शकतो त्या खतापासून आपण खताचा व्यवसाय करू शकतो कारण की त्या खतापासनं बरेचसे पिकांना आधार मिळतो पिकं चांगली होतात घरोघरी लोकांना त्या खतांची आवश्यकता असते झाडं लावल्यानंतर झाडांसाठी लागणारं खत तर हे त्यापासून एक वेगळा आपण असा एक व्यवसाय करू शकतो बाकीचे तर आपण नेहमी त्यांच्यापासून जे उत्पादन मिळते त्याचा त्याचा व्यवसाय करतच राहतो